अमरावती जिल्ह्यामधे खूप प्रकारचे मराठी भाषिक तुम्हाला लोक पाहायला मिळतात त्याचप्रकारे हिंदी भाषित लोकसुद्धा आहेत माझ्या घराच्या आजूबाजूलाच मी पाहिलेले आहेत बौद्धिस्ट त्याचप्रकारे मराठा पाटील या जातीचे लोकसुद्धा इथे मला पाहायला मिळतात तर आपण अमरावतीमधून थोडं आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे जर आपण गेलो तर तिथे तुम्हाला मुस्लिम मुस्लिम या जातीचेसुद्धा लोक खूप प्रमाणात पाहायला मिळतात थोड्या थोड्या अंतरावरती की जर आपण गेलो तर अमरावतीमधेच हिंदी या भाषेचंसुद्धा तुम्हाला उपयोग खूप जास्त प्रमाणात होताना दिसेल मराठी भाषासुद्धा अगदीच विदर्भातील जी भाषा आहे तीच भाषा आपल्याला इथे सर्रासपणे वापरताना दिसेल